राज्यातील सर्वांत जास्त लोकप्रिय न्यूज आउटलेट म्हणायला गेलं मराठीमध्ये तर ते दैनिक भास्कर मला वाटतं कारण की ना पूर्ण आपलं जे महाराष्ट्र आहे त्याच्यात मराठी न्यूजमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय तेच आहे आणि त्याच्यानंतर लोकमत म्हणून पण आहे लोकमत टाईम्स ते पण खूप जास्त लोकप्रिय आहे त्याच्यानंतर हिंदीमध्ये जर बघायला गेलं तर आज तक न्यूज चॅनल जे आहे ते त्याच्यानंतर झी चोवीस तास आहे